हं साजीब अॅटोवाले अरे कुठे आहे साकीब भाई तुम्ही अरे कुठे आहे सध्या तुम्ही कुठे आहे तुम्ही रेल्वे टेशनजवळ आ का सध्या अरे तुम्हाला किती कॉल केले मी तुम्ही कॉल का ना उचलत आ माझा किती वेळा कुठचा वेट करत आहे मी तुमचा सॅकीब भाई तुम्ही आता येणार मग येणार अरे कॉल तर उचला कम से कम हां कॉल उचालायला पाहिजे न तुम्ही माझा हं सध्या कुठं आ तुम्ही सध्या लोकेशन पाठवा कुठे आहात तुम्ही मला लईक टाईम होत आहे तुम्ही टाईमिंग किती देलतान सर तुम्ही मला की नऊ वाजेपर्यंत तुम्ही माझ्या घरासमोर येणार तर आता किती वाजले आहेत तुम्हाला माहीत आहे काय शाकीब भाई तुम्हाला माहीत आहे किती वाजले आता दहा वाजत आहेत दहा दहा हं मग टाईम कितीचा सांगितला होता नऊ वाजता सांगितला होता ना तर आता दहा वाजत आहेत ना आता माझी मीटिंग आहे सर अकरा वाजेपर्यंत शाकीब

मीटिंगला जाणारच जायचंच आहे मला तुम्हाला मी रात्रीच कॉलवर सांगितलं की नऊ वाजेपर्यंत माझ्या घरासमोर पाहिजेत मला तुम्ही तसं नऊलाच व्हायचं होतं नं तुम्ही तर सध्या कुठे आहा तुम्ही रेल्वे टेशनजवळ रेल्वे टेशनजवळ मला भरोसाच नाही होत आहे तुम्ही आत्ता आत्ताच तुम्हाल कॉल केलं थोड्या वेळानं तुम तुम्ही म्हणा की घरून निघालो आता आली का रेल्वे टेशनजवळ तुम्ही नाही लोकेशन सेन्ड करा तुम्ही मला तुमचं पहिले लोकेशन हां कर ना लोकेशन सेन्ड कर न नाही ते मला काहीच सांगू नका तुम्ही जती अस जिथं असंन तिथं लवकरात लवकर या तुम्ही की दुसऱ्या आटोवाल्याला फोन लावे सांगा तुम्ही श शाकीब भाई दुसऱ्याला हां लावत नाही मी दुसऱ्याला पण तु तुमचं काय होतं तुम्ही लवकर यायला पाहिजे ना मग असं थोडं ना असते आम्ही तुमच्या भरवशावर बसलो होतो ना आयटोवाले दुसरे नव्हते काय दोन अॅटोवाले होते पण तुम्ही आमच्या जवळचे माणसं म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो तर तुम्ही लवकर यायला पाहिजे ना तर आता तुम्ही सांगा नऊ वाजून गेले आहेत आता दहा वाजले तुम्ही रेल्वे टेशनजवळच आहा म्हणता तर असं थोडं ना जमत असते हे आम्ही तुम्हाला सांगतो शकीब भाई तर आता समोरून माणसं तुम्हाला भरोसा थोडी ना करतील की तुमच्यावर आणि फोन उचला कम से कम फोन नाही उचलत तुम्ही काही नाही उचल काय तर म्हणत आ तुम्ही अॅटो पंचर झाला होता तुमचा तुम्हाला रात्रीच सांगितलं होतं सगळं लवकरात लवकर करून तुम्ही नऊ वाजेपर्यंत माझ्या घरासमोर येजा तर तुमचं बा तुम्ही तर अजून रेल्वे टेशनजवळच हा तर म्हणजे तुम्ही आणता काय बा आता मी मीटिंगला जायचा मला दहाअकरा वाजेपर्यंत टस जाऊ द्या बा आता हां यायची कृपा करा तुम्ही आता पटकन या फक्त पटकन या सॉरी गी म्हणू नका आता गलती होते तुमच्याच्यानं झाली मान्य करतो मी पण दहा वाजेपर्यंत या तुम्ही हं दहा वाजेपर्यंत या हं हं सॉरी नका म्हणू दहा वाजेपर्यंत या तुम्ही सॉरी म्हणायच्या बदले पटकन या मलास तिथं टस करून टाका तुम्ही अकरा वाजेपर्यंत तुम्ही काही करा पण या दहा वाजेपर्यंत माझ्या घरापर्यंत या तुम्ही आता हां ठीक आहे ठेवा